एक लाख एकशे पंधरा दोन लाख दोनशे पंचवीस तीन लाख चारशे अठ्ठावीस सात लाख नऊशे नव्याण्णव आठ लाख आठशे पन्नास